होय मा एक वर्षाआधी मादला महावितरण एम एस ई बी मध्ये इंटर्नशिप लागली होती वाटत नव्हतं की माझं अप्रेनशिपमध्ये नंबर लागेल तरी पण देवाच्या कृपेने आणि माझ्या अभ्यासामुळे माझ्या फर्स्ट स्टेजमुळे मला महावितरणमध्ये अप्रेनशिपला नंबर लागला मी एक वर्ष अप्रेनशिप केली मला खूप आवडलं अस्मरणीय गोष्ट होती की मला अप्रेनशिपला नंबर लागला माझ्या घरच्यांना पण खूप आवडलं माझ्या घरच्यांना वाटत होतं की नाही माझा नंबरच नाही लागणार कारण का मी खूप ठिकाणी ट्राय केला होतं अप्रेनशिपसाठी पण लागून गेला